आपल्या भारताचा इतिहास अतिशय उलथापालथीनं भरलेलं आहे वेगवेगळी संस्कृती वेगवेगळे देश आपल्या या देशावर राज्य करून गेले आणि त्याच्यामुळं अनेक देशांच्या संस्कृतींचे पडसाद किंवा परिणाम आपल्या या देशाच्या संस्कृतीवर पण पडलेला आपल्याला दिसून येतात आणि या सगळ्यांमध्ये आपल्याला अभिमानाची गोष्ट हीच आहे की आपण ब्रिटिशांनी जे दीडशे वर्ष आपल्या भारतावर राज्य केलं आणि त्यांच्यापासून आपण स्वातंत्र्य मिळवलं हा आपल्यासाठी खूप अभिमानाचा ऐतिहासिक क्षण आहे आणि या स स्वातंत्र्य चळवळीमध्ये अतिशय मोलाचं योगदान ज्यांनी ज्यांनी दिलं मग त्याच्यात महात्मा गांधी आले सुभाषचंद्र बोस आले पंडित नेहरू आले सरोजिनी नायडू आल्या आणि त्याचप्रमाणं प्रत्येक राज्यामध्ये तिथले तिथले काही स्थानिक नेतृत्व ज्यांनी ज्यांनी या स्वातंत्र्य चळवळीला हातभार लावला ते सगळेजण हे असामान्य नेते आहेत ते आपल्या या देशाला स्वतंत्र करण्यासाठी लढले आणि म्हणूनच आज आपला देश हा स्वतंत्र झालेला आहे आणि स्वतंत्र देशाने आज इतकी प्रगती केलेली आहे की आज आम्ही चंद्रापर्यंत पोहोचू शकतो आणि त्याचप्रमाणं आम्ही शिक्षणात देखील इतकी प्रगती केलेली आहे की त्याच्यामुळं आम्ही अनेक देशांमध्ये आमचे कुशल हे जे सेवा देणारे अभियंते असतील आय टी क्षेत्रातले इंजिनियर्स असतील किंवा आमचा शेतकरीसुद्धा हा सुद्धा आधुनिक शेती तंत्रज्ञान वापरून हा करतो आहे आणि त्यां त्यामुळंच एक विकसनशील भारत म्हणून आम्ही आता घडतो आहोत